हॅलो बोला सर हो बोला ना हो हो आपल्या हॉटेलसमोर आला तुम्ही हो बोला ना सर मग हो हो

म्हणजे नेम नेमकं म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातलं टोटल जेवण अव्हेलेबल टोटल तुम्हाला जे पाहिजे ते जसं की सुरूवात आपली होते झुणका भाकरपासून तर समजा दाल तडका पनीरबुर्जी करी इथपर्यंत समजा सगळ्या लेवल आल्या त्यात हो हो हो हो ना भाकरी ठेचा कांदा मुळा असं असं जेवण आहे ना स तुमच्या आवडीनुसार हा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी सगळं टोटल अव्हेलेबल आहे समजा आपल्या मेनू लिस्टमध्ये आहे ते सगळं तुम्ही जे म्हणतान ते समजा तुमच्या ऑर्डरनुसार स्वीकार केलं जाईल डिस्काऊंट कसा तुमचा टेबल टेबलनुसार आता तुमचं टेबल कितीचा समजा तुमचा ग्रुप दहा जणाचं टेबल बारा जणाचं टेबल चौदा जणाचं टेबल त्यानुसार आहे तुम्ही सध्या ग्रुपमध्ये किती जणं आहा पंचवीस मग बेस्ट आहे समजा तुम्ही येऊ शकता तुमचा समजा डिस्काऊंट मिळणार तुम्हाला दहा पर्सेंट तुमच्या ग्रुपवर

आणि पापड आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर समजा त्याच्यावर समजा तुमचा प्रत्येक माणसाला पापड समजा फ्री जेवणावर आणि दहा पर्सेंट डिस्काऊंट ते वेगळं

बरं बरं ठीक आहे या ना सर आपण बसा आतमध्ये तुमचं स्वागत आहे आत आपले हो स्नॅक वडापाव वगैरे जर तुम्हाला समजा ऑर्डरच्या अगोदर दहा पंधरा मिनिटं पाहिजे असेल तर ते पण ऑर्डर करू शकता तुम्ही

हो भजी वगैरे आहेत ना तळलेली ताजेच भजे आहेत सध्या गरम गरम

ठीक आहे टेबलवर पाठवतो सर मग हो ठीक आहे मग